हां हॅलो मॅडम बोला हो मॅडम बोला ना अच्छा पन्नास ते शंभर पाहिजे लग्नाचा कार्यक्रम आहे का घरी हा तर ठीक आहे ना तर तुम्ही येऊ शकता ना आमच्याकडे आता सध्या नवीन कलेक्शन पण आलेलं आहे आता लग्नाचा सीजन असल्यामुळे हा हा हो तुम्हाला तुम्हाला नाही का तुम्हाला आमच्याकडे व्हेरायटी भरपूर मिळून जाईल वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये नववाऱ्या आता नवीन नवीन नववाऱ्या आलेल्या आहे वेगळ्या पॅटर्नच्या आता जुन्या जुन्या पॅटर्नचे लोकं आता सध्या ठेवत नाही ना म्हणी आणि पसंद पण नाही करत आणि ते लोक कसं त्यांना नवीन पॅटर्नमध्ये पाहिजे टी व्हीमध्ये दाखवल्या प्रमाणे तर त्या टाईपचे नवीन कलेक्शन पूर्ण आलेलं आहे आता सध्या तर तुम्ही येऊन बघू शकता असं काही प्रॉब्लेम नाही आहे नाही तुम्हाला ॲड्रेस वगैरे नसेल माहीत तर मी तुम्हाला ते लोकेशन सेंड करू शकतो प्रतापनगरला आपलं चौधरी कलेक्शनचं दुकान आहे मोठ्ठं हा हो तुम्ही आता एवढया क्वांटिटीमध्ये तुम्ही घेऊन राहिले आहे तर तुम्हाला कमीनी कमी करून देऊ ना आम्ही हे तुम्हाला बोलायची गरजच नसती पडली पडून दिली असती आम्ही हो हो होऊन जाईल ना त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे मी बॉस सोबत बोलून घेईन आमच्या ओनर सोबत आणि ते करून देईन आणि मी हेही सांगून देईन की बुवा ओळखीची आहे बुवा हे आणि त्या हिशेबाने तुम्हाला ते रेट पण लावून देईन म्हणजे मा मार्केट मा मार्केट मार्केट रेटपेक्षा तुम्हाला डेफेनेटली कमीच मिळेल हो या ना हो मीच तुम्हाला ॲड्रेस सेंड याच नंबरवर करू ना व्हाट्सअप नंबर तुमच्या हो मी याच्यावर लोकेशन सेंड करून देतो आणि तुम्हाला लवकरात लवकर पाठवून देतो ओके थँक्यू